सर नमस्कार सर आम्हाला मुंबईला जायचं होतं सर गाडी वगैरे आ आहे का तुमच्याकडे कोणती आहे सर अच्छा फारचिनर नाही का सर बरं ठीक आहे एरटीका आहे ना अच्छा अच्छा

हॅलो सर किती समजा किती किलोमीटर पडते सर उद्या निघायचं आहेत

हां आणि

बरं बरं स सर परभणी अच्छा अच्छा हॅलो सर चार जण हवी

हां किती किलोमीटर सर पडते इकडून परभणीकडून चालते चालते तरी किती किलोमीटर येते सर एर्टीका सर इकडून वाशिमकडून जायचं तर अच्छा अच्छा ओके सर ठीक